काही दिवसांपूर्वी मी अमेझॉन साईटवरून आयपॅड बुक केला होता माझ्या मुलासाठी आणि क्विक डिलिवरी मिळाली खूप छान डिलिवरी झा मिळाली व्यवस्थित आणि आयपॅड खूप सुंदर आहे खूप वर्क छान वर्क करतोय आणि माझ्या मुलाचं काम खूप सोपं झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद